नववधूला दिल्या जाणाऱ्या वस्तू ह्यामध्ये परंपरा समाज आणि कुटुंबाच्या रूढीनुसार वेगवेगळ्या असू शकतात जसे की मंगळसूत्र कुंकवाची पेटी बांगड्या नथ झुमके कानातले अंगठ्या किंवा पायातले पैंजण टिकली केसात घालण्याचे गजरे यांसारखे असतात आणि वस्त्र यामध्ये नव्या साड्या सलवार कमीझ नऊवारी साडी कुर्ता नवरीचे विशिष्ट ड्रेस तसेच व्यक्तिगत सौंदर्यासं स् सौंदर्यामध्ये मेकअपचे कीट परफ्यूम हिऱ्यांचे किंवा सोन्याचे सौंदर्यवस्त्रे